हां नमस्कार बोला केव्हापासून म्हणजे असं पाणी वगैरे काहीच नाही पीत तर असं नाही सांगू शकत तुम्ही त्याला दवाखान्यात घेऊन या आपण त्याच्या टेस्ट करु नक्की काय झालं काय नाही तर ते इथं आल्याशिवाय आपण नाही सांगू शकत हां म्हणजे कसं नक्की त्याच्या खाण्यात काही आलं की किंवा त्याला कोणत्या दुसऱ्या कुत्र्यानं वगैरे मारलं काय झालं काय नाही ते किंवा कोणती बिमारी झाली हे सगळी टेस्ट आपण दवाखान्यात आल्यानंतर करू

या ना आताही आल्या तरी चालते उघडाच आहे दवाखाना हा सोबत घेऊन याल कोणाला तरी हां किती आहे तुमच्याकडे कुत्रे पाळलेली किती आहे कुत्रं पाळलेली हां ओके बाकीच्या कुत्र्यांना पण तसं होत आहे का मग हो काय मग बहुतेक त्यांच्या खाण्यातच काही तरी यायलं खाज पण सुटली त्यांच्या खाण्यातच काहीतरी आलं आपल्याला इथं आणल्यानंतर चेकअप केल्याशिवाय कसं माहितीच नाही होणार म्हणून तुम्ही लवकरात लवकर घेऊन या त्यांना पण हां हां हां आणि जर तुम्ही काही बाहेरची मेडिसिन वगैरे दिली असंल तर ते पण घेऊन ये जा हो काय मग ते घेऊन ये जा म्हणजे कसं त्याच्यानंतर आपण सांगू शकतो की नक्की काय झालं काय नाही